मी वर् वर्ध्याची समाजसेविका बोलत आहे आजच्या पाॅलिटेक्निकच्या बद्दल तुम्ही तुमच्या गावामध्ये वगैरे रोडचं वगैरे काम केलं आहे साफसफाई करायचं वगैरे काम केलं आहे तर तुम्ही मला वोट देऊ शकाल ना आम्ही एवढं समजा तुमची जी समाजसेवा वगैरे केली आहे तर हो तर बद्र वर्धा जिल्ह्यामध्ये खूप सारे आता गावे आहेत तर तुम्ही मला तक्रार घेऊन याल तर मी क मी कसं कर तुमची हेल्प करेल बा तर तुम्ही तुमच्या गावाचं वगैरे नाव सांगाल मग मी तुमची त्या हेल्प करू शकेल तुमच्या गावाचं नाव काय आहे अच्छा काय समस्या आहे तुमची पाण्याची सोय वगैरे कशी आहे नळाची वगैरे अच्छा येते आहे की एकदिवसा आड येते की हप्त्याने येते मी प्रयत्न करेल की तुमच्या इकडे ही सगळी सुविधा आहे झाली पाहिजे व्यवस्थित म्हणून ठीक आहे धन्यवाद